हॅलो मी मंजुशा काकडे आहे ठाणे जिल्ह्यातील जे गणपतीचं मंदिर आहे ते कसं आहे काय आहे

हो का आणि तिथे बघायला अजून काय काय आहे तिथे बघण्यालायक हां तिथे पर्यटन वगैरे येऊ शकते ना सगळे हो का आणि तिथे यात्रा वगैरे भरते का हो का आणि तिथे राहण्याचे ठिकाण वगैरे आहे का आणि हां सगळेजणं आले तर पैसे किती लागेल तिथे तरी पण हो का आमची स्वयंपाक करायची इच्छा आहे तिथे हो का कधी करायचं ते असं आहे का तिथे दिवस ठरला आहे का हो का बर बर कधी यायला पाहिजे आम्ही तिथे

उद्या नाहीतर दोन दिवसांनी आलं चालेल का आम्ही सगळेजण येऊ नं बरं बरं बरं ठीक आहे काकी मग हा हो ठीक आहे